मी अशी रडनारे पुस्तकं बघितले होते ते आच्म आत्मचरित्रवर बघितले होते आत्म आत्म आत्मचरित्रावर ब बघितले होते के श मी क यांच्या आत्मचरित्रावर बघितले होते अशोक सम्राटच्या तेव्हा मला खूप रडायला आलं होतं कारण की ते ते पहिले शूरवीर होते त्यांनी त्यांनी आमच्या आपल्या भा भा भारताला पूर्ण जिंकलं होतं आणि युद्ध वगैरे केले होते परंतु हळूहळू हळूहळू त्यांना समज आली त्यांनी खूप युद्ध केले तर त्यांना आता ते करण्याचं काहीच हे करत नव्हतं त्यांना त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांनी बुद्ध धर्माच्या विचारावरती चालत होते आणि त्या विचारावर चालून चालून त्यांनी सो सो सोता त्यांनी विचारावर चालून चालून ते खू म्हणजे त्या त्यांना समज आली ती शैली वगैरे लिहायला लागल्या आणि त्यांनी च ज ते त्यांनी त्यांचे स्वत चे स्तंभपण स्थापन केले होते ते त्या पुस्तकामधून मला खूप रडायला आलं होतं